माझ्या मामाच्या गावी माझ्या आजोळी चिखले या गावामध्ये श्रीसिद्धेश्वराची जत्रा असते चैत्र पौर्णिमेला ती जत्रा असते एक आठवडा अगोदर त्याचा सप्ताह असतो त्यामध्ये काला असतो आलेल्या भाविकांसाठी चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस हनुमान जयंती असते त्याच्याच पहाटे पहाटे पौर्णिमेला तिथं खीर बनवली जाते त्याचा आस्वाद स पूर्ण गावकरी घेतात आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जी जत्रा होते त्यामध्ये खूप सारे पाळणे वगैरे यायचे त्यावेळेस आम्ही तिथं जायचो आणि त्या पाळण्याचा आस्वाद तिथं वेगवेगळे खाऊ आणि खाद्यपदार्थ भेटायचे लहानपणी गारेगार नावाचा एक आईस गोळाचा एक प्रकार आमच्याकडं भेटत होता तो आम्ही खूप खायचो लहानपणीच्या एकंदरीत आठवणी बघायला गेलं तर सिद्धेश्वरची यात्रा चिखली चैत्र पौर्णिमेची म्हणजे माझ्या उन्हाळ्या सुट्ट्यातली सगळ्यात सुंदर यात्रा आणि खूप आठवणी असायच्या दरवर्षी मी अजूनही तिथं त्या यात्रेसाठी जातो आणि मला ती यात्रा खूप आवडते